हो लहानपणापासून मला पत्र लिहायची सवय होती आणि मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना जे लांब राहायचे त्यांना पत्र पाठवायची आणि त्या पत्रातून कधी कधी कविता कधी त्यांच्याबद्दल जो काही प्रेमभाव वाटतो मैत्रीभाव वाटतो तो अनेकदा व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला तसेच कधी त्यांचा वाढदिवस असेल किंवा माझ्या घरातले कुटुंबीय असतील माझी आई असेल आजोबा असेल त्यांनादेखील मी अशी भेट देण्याचा अनेकदा प्रयत्न केला आणि त्यांना ती भेट नेहमीच आवडली आणि जे प्रेम मी त्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला ते नेहमी त्यांच्यापर्यंत ते पोहोचत राहिलं आणि त्यामुळे मला दरवेळी असं वाटतं की पुढची जेव्हा संधी येईल तेव्हादेखील मी त्यांच्यासाठी काहीतरी लिहीन त्यांच्या आठवणीत काहीतरी लिहीन आणि त्यांना याबाबतीत माझं किती त्यांच्यावरती प्रेम आहे हे सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत राहील हे लिहीत असताना मला अनेकदा असंही उमजलं की आपण चांगलं लिहू शकतो किंवा आपण एखादी कविता करू शकतो ज्यातून आपल्या माणसांना आनंद वाटेल प्रेम वाटेल आणि तसेच त्यांच्याकडून देखील मग कधीकधी मला अशा कविता आणि गद्य ऐकायला मिळालं आणि ज्याचा मला नेहमी आनंद वाटतो